मी माझ्या मनोज मनोरंजनासाठी डान नृत्य आणि गायन किंवा एखाद्या गोष्टीपासून एखाद्या टाकाऊ गोष्टीपासून टिकाऊ गोष्ट कशी करता येईल या या उपक्रमामध्ये मी भाग घेते तसेच त्यामुळे आपल्याला शारीरिक व मानसिक स्वास्थ मिळते कारण एक आपण आता एखाद्या विद्यार्थ्यां विद्यार्थी आहो तर तिथे तिथे खूप ताण असतो अभ्यासाचा ताण ताण असतो त्याच्यामुळे आपल्या आपल्याला ते सारखी ती वाच अभ्यास करून करून आपल्या मानसिक व शारीरिक स्वास्थ्या कडे दुर्लक्ष केले जाते त्यासाठी मी एका एक एक सुट्टीच्या दिवशी माझ्या आवडतेच मनोरंजनासाठी कधी कधी चित्रपट पाहायला जाते कधीकधी मी बाहेर खेळायला जाते तसेच गाणं गाते नृत्य करते ज्याच्यामुळे मला खूप सारा आनंद मिळतो व माझा ता ता तणाव कमी होतो तसंच मी क्विलिंगसारखे किंवा एखाद्या टाकाऊ गोष्टीपासून टिकाऊ गोष्ट कशी करता येईल तसंच शिंपल्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे एक डेकोरेशन कसं करता येईल ह्या उपक्रम मला जास्त करून प्राधान्य देते कारण मला त्याच्यामध्ये खूप सारी आवड आहे तर शिंपल्यांपासून वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेटिव्ज बनवणे बनवणं तसंच एखाद्या क्विलिंग पेपरपासून कानातले त्याच्या कानातले गळ्यातल्या किंवा एखादी चित्र क करणे हे यामध्ये मी खूप माझं मी रमते तसंच मी मोकळ्या वेळेमध्ये माझ्या मित्रांसोबत किंवा मैत्रिणींसोबत बाहेर फिरायला जाते जेणेकरून माझ्यावरील जो ताण आहे तो कमी होतो तसंच शारीरिक स्वास्थासाठी मी दररोज सकाळी उठून योगा करते ज्यामुळे माझं शरीर खूप चांगले व सुदृढ राहते